म्हणजे डान्समध्ये येणं म्हणजे मला आवडतो केव्हापासून जसं मी बचप छोटी होती लहान होती आणि आमच्या विहारामध्ये आमच्या बाजूला जो विहार होता आमच्या घराजवळ तिथे दरवर्षी चौदा एप्रिलचे डान्स वगैरे आणि प्रोग्रॅम होत होते तर त्या प्रोग्रॅममध्ये लहान लहान मुली मुलं भाग घ्यायचे आणि खूप छान वगैरे डान्स करायच्या तर त्यांना पाहून माझं असं मन होत होतं की मी पण तसंच डान्स केला पाहिजे आणि त्यांना जर मी एकदा पाहून घेतलं की ते कसे डान्स करतात ते जसे ते डान्स करतील तसेच मी आपल्या घरी करायची म्हणजे त्यांना पाहून ते जसे जसे स्टेप करून राहिले तशीच स्टेप येऊन मी घरी करायची त्यामुळे माझा छंद तो डान्समध्ये वाढत गेला वाढत गेला आणि नंतर एकदा मी पण विहारामध्ये भाग घेऊन पाहिले आणि घेतली तर त्यादिवशी काय झालं लग्नाच्या आधी घेतली तर लग्नाच्यावेळी म्हणजे माझे बाबा पत्रिका द्यायला गेले होते पत्रिका तर बाबासमोर आम्ही कधी डान्स वगैरे करू नव्हतो शकत किंवा काही तर ते गेले आणि विहारामध्ये मी मेन म्हणजे हे होती कार्यकर्ता आणि त्याचवेळी मी भाग घेतला आणि जसं डान्स करायला बसली तर इतकी वस्ती म्हणजे जमा झाली होती की माझा फक्त डान्स बघायला तर जशी खूप खूप म्हणजे गर्दी होऊ लागली तशीच मी स्टेजच्या खाली उतरले आणि घरी गेले पण तो एक छंद झाला